तंत्रज्ञानामुळे किंवा इंटरनेटची जी प्रगती होत आहे सर्वच गोष्टी आजकाल माणूस इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करतो तर त्यामुळे मराठी भाषेचा वापर थोडा कमी होत चाललेला आहे कारण स जे काही आपल्याला पाहिजे असतं ते सर्वच मराठी भाषेमधे उपलब्ध नाही आहे अजूनही भरपूर ठिकाणी आपल्याला जे जे पाहिजे ते ते इंग्लिशमधे मिळतं किंवा हिंदीमधे मिळतं त्यामुळे मराठी भाषेचा वापर थोडा कमीच होतोय असं मला वाटतं